हां सर मी बुक बुक स्टॉलमधून बोलत आहे श्री राधाकृष्ण बुकस्टॉल आहे माझं तिथून मी बोलत आहे आपण कोण बोलता हां हां हां बोलिये सर हां हां

समजू शकेल कधी घेतलं सर तुम्ही बुक तारीख वगैरे काही हो का हो का हो अजय नाव काय अजय विजय दोनपैकी दोघेही भाऊ असतील कदाचित असं मला वाटते कोणत्या टाइमिंगला आले तुम्ही काल हो काय आणि अजून काही म्हणजे फाटलंच आहे का अजून काही झालेलं आहे त्याला म्हणजे कसं आहे जर इथलंच असेल आपल्याकडलं असेल समजा बुक तर ते शंभर टक्के वापस येईल म्हणजे आमचा त्याच्यावर मार्क वगैरे असतो आम्ही तुम्हाला पावती वगैरे तुम्ही घेतली होती का हो का तसं क्लासमेट ही कंपनी तसं ब्रँड कंपनी आहे म्हणजे कसं आहे आमचा सर्व माल स्टॉक म्हणजे किरकोळ तर विक्रेता आहेच आम्ही त्याचबरोबर ठोक माल पण आम्ही विकतो तर होऊ शकते एखाद्या वेळेस कसं आहे कंपनीची पण चूक होते किंवा माणसं पण कामावर राहतात तर पडलं वगैरे असेल किंवा फाटलं असेल तर आता शक्यतो आम्हाला तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते बघून त्यावर निर्णय घ्या लागेल फोनवर तर मी सांगू शकणार नाही तुम्हाला की बुवा काय कसं आहे तर आणि त्याची प्राईस पण तुम्हाला काही डिस्काउंट वगैरे काही घेतलं असेल ते मला बघावं लागेल चालते ना आता मला बघावं लागेल प समजा प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे किंवा तुम्ही त्यामध्ये कोणता निर्णय घेतला आहे काय त्यानुसार मला तुमची प्राईस वगैरे बघून वापस करावे लागेल

बरं बरं ठीक आहे तुम्ही या मी सकाळी दहाला शॉप खुलते आपलं आता तुम्ही सकाळी दहा साडेदहापर्यंत या मी स्वतः राहतो तर आपण वापस करून घेऊ ओके ओके ठीक आहे या मग उद्या ओके ओके